आमच्या शाळेमध्ये ना गॅदरिंग झालं तर त्यावेळेस कसं आम्हाला नाटकामध्ये भाग घ्यायचा होता तर सर म्हटले की बा तुम्ही स्पष्ट आणि पहाडी आवाज आहे तर तुम्हाला एक रोल आहे तर तुम्ही कराल का तर मी म्हटलं हो मला खूप आवड होती तर सरांनी मला नाकापेक्षा मोती जड हे नाटक बसवलं होतं तर त्यामध्ये मला मोलकरणीचा रोल मी केला होता आणि त्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं तर तो मला आयुष्यभर मी हा क्षण विसरणार नाही खूप आनंदाचा क्षण होता आणि डांस म्हटलं तर एक सामूहिक डांस केला होता आम्ही तर मी जाडी आणि उंच पण होती आणि साऱ्या मुली माझ्यापेक्षा छोट्या होत्या तरी पण सरांनी मला समोर केलं होतं कारण तू एक्सप्रेशन छान देते असं म्हटलं होतं तर तो पण डांस खूप मला अजूनही आठवतो